मला वकील पोलिस यांमुळे भ्रष्टाचाराचा अनुभव आलेला आहे व त्यामुळे काही प्रमाणात त्रासही झालेला आहे आज पोलिस त्यांची ड्युटी बदलत असते तर ते त्यांची ड्युटी बदलल्यावर त्यांच्या केसेस सुद्धा बदलतात आणि ते चांगल्याप्रमाणे बोलत नाहीत किंवा पुलिस पुलिसमध्ये काही धर्माबद्दल चे काही अडचणी असतात त्यामुळे ते ग्राहकांना त्रास देतात किंवा सामान्य नागरिकाला त्रास देतात आणि ते त्यांचे वा त्यांचं जे केस असते ते व्यवस्थित प्रमाणात ऐकून घेत नाही आणि ते कायद्यांचं उल्लंघन करतात असं मला वाटते आणि या कायद्यां हे कायदेविषयक अधिकारांमुळे आम्हाला हे अधिकारी त्रास देतात आणि खूप जास्त प्रमाणात भश भ्रष्टाचार करतात आणि या भ्रष्टाचाराचा मला आलेला अनुभव असा आहे की ते जास्त प्रमाणामध्ये वेळ घेतात व जास्त पैशांची मागणी करतात हा मला आलेला अनुभव आहे